राज्यामध्ये लोकांच्या मनोरंजनासाठी वेगवेगळी माध्यमे आहेत मनोरंजनाची जसं आहे प्रसारमाध्यमे आहेत त्यानंतर सामाजिक कार्यक्रम आहेत राजकीय कार्यक्रम आहेत नृत्य आहेत संगीत आहे सिनेमा आहेत सिनेमाघर आहेत तर अशा माध्यमांमधून लोक त्यांची मनोरंजन करतात वेगवेगळ्या माध्यमांमधून जास्तीत जास्त लोकप्रिय जे माध्यम आहे ते आहे सामाजिक कार्यक्रम सामाजिक कार्यक्रमामध्ये त्यामधून जे काही कार्यक्रम केले जातात जसं संगीत गायन केल्या जाते किंवा नृत्य दर्शविल्या जाते नृत्य सादर केल्या जाते नाटक सादर केल्या जातात तर हे जे माध्यमे आहेत हे जास्त लोकप्रिय आहेत कारण की सर्व लोक एकत्र येतात समाजामध्ये एकत्र येऊन ते हे कार्यक्रमाचा आनंद घेतात यामध्ये काही भक्तिगीतेसुद्धा सादर केलेली जातात त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे कार्यक्रम सादर केले जातात आणि नाटकांमधून समाजाची जी स्थिती आहे ती दर्शवलेली जाते वेगवेगळ्या विषयांवरती सादरीकरण होत असते आणि नृत्यांच्या माध्यमातूनसुद्धा लोकांचं मनोरंजन करण्याचं कार्य केल्या जाते त्यामुळे हे जे माध्यम आहे हे सर्वात जास्त लोकप्रिय आहे आणि जास्तीत जास्त ज्यावेळेला उत्सव असते त्यावेळेला हे कार्यक्रम होत असतात